हॅलो ओला कॅब मी काल वर्धा स्टेशनसाठी कॅब बुक केलेली यवतमाळवरून पण काही कारणाने मी ती रद्द केली पण ती बुक करताना मी ॲडवान्समध्ये सातशे ऐंशी रुपये पे केले होते म्हणजे ते तुम्हाला म्हणजे ओला कॅबलाच तर ते आता रद्द केली आहे मी आणि मला आता लवकर कुठे जायचं नाही आहे तर तुम्ही ते माझ्या ओला वॅलेटमध्ये परत पाठवा आणि परत पाठवल्यावर माझ्या व्हॉटस्अपला कळवा किंवा मला फोन करून कळवा की तुमची जी रक्कम होती ती तुमच्या ओला वॅलेटमध्ये आलीय माझ्या पर्सनल अकाउंटला पण पाठवता आली तरी चालेल किंवा ओला अकाउंटला पाठवून ठेवा जेणेकरून मी त्याचा वापर पुढच्या ट्रिपला करू शकतो